कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना म्हणजे शहरामधलं जास्त सांगते मी की शहर आणिक खेडेगाव ह्याच्यात जर फरक करायचं झालं तर शहर असूनसुद्धा रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे वाईट म्हणजे वर्णनही करता येणार नाही इतकी भयानक आहे वाहनांना तर जाणंच शक्य नाही चालत जाणाऱ्या माणसालासुद्धा भयंकर त्रास होतो आणि जे टू व्हीलर चालवणारे लोक आहेत त्यांना नाईंटी पर्सेंट लोकांना हा स्पॉंडिलायटीसचा त्रास झालेला आहे आणि लोकांना झोपून राहावं लागत आहे घरी त्यामुळे आत्ताच मी एक अशी केस ऐकली आहे की त्यांना पूर्ण बेडरेस घ्यायला सांगितलेली आहे लोकांनी स्वतःची कामं करायची का हे आरोग्याच्या ह्याच्यावरती पैसा खर्च करत राहायचं साधी गोष्ट आहे की फक्त रस्ते तुम्ही चांगले ठेवा बाकी लोकांची काहीच अपेक्षा नाही आहे साधं रोजचं पाणी प्यायचं आम्हाला स्वच्छ पाणी द्या आणि रस्ते चांगले ठेवा रस्त्यांवरती दिवे नसतात अंधारातून रोज जावं लागतं लोकांना तर हे बेसिक ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत केली आणि नुसतेच टॅक्स घेता आणि हे करता मग लोकांची पण चिडचिड होते पण आता काय त्याला इलाज नाही असंच वाटतं मग शेवटी पण ही एक महत्त्वाची एक हे आहे आणि एक जाणवतं आमच्या भागामध्ये म्हणजे रात्रीची भयंकर भटकी कुत्री ओरडत असतात आणि ती म्हणजे जर रात्रीचा कोणी प्रवासी आला आणि जवळ एस टी स्टँड आणि तिथून चालत यायला लागला तर पायाचा लचका केव्हा तोडेल अशी भीती वाटते इतकी भयानक अवस्था आहे तर कितीही पेट अमूक काय ते प्रेमी म्हणतात प्राणीप्रेमी लोक तर त्यांनी ह्याचाही विचार करायला हवेत आणि ह्याच्यासाठी न नगरपालिकेने महानगरपालिकेने ह्याच्यासाठी मदत करायला पाहिजे